हॅलो मैने एक ईबुक पर्चेस किया था आपके यहांसे लेकिन वो ईबुकसे मुझे कुछ युज नही हुआ हॅलो हा मी एक ईबुक ख खरेदी केलेलं तुमच्याकडून हा तर ते ईबुकमध्ये ना मला हवे तशी चांगली चांगली माहिती नाही भेटली ते ईबुक जे आहे ते म्हणजे ज्या प्राईजने मी तुमच्याकडून घेतलं आहे ते खूप महाग तर पडलंच मला प्लस मला त्याच्यामध्ये जे पण डिटेल्स हवे होते तर ते म्हणजे मला आता काही डिटेल्स मी तर काय सर्च करण्यासाठी घेतलेलं मला शिकण्यासाठी मी ते यूबु ईबुक घेतलेलं पण मला जेवढी माहिती मिळायला पाहिजे होती त्या ईबुकमधून ते मला भेटत नाही आहे आणि प्लस मी आता ते कोणालाच मी असं स सगळ्यांना सांगू शकते की ते युजफूल नाही आहे ते म्हणजे आपण जर ते प्रोडक खरेदी केलं ना तर ते काही म्हणजे म्हाय महत्त्वाचं नाही आहे कारण तुम्ही त्याच्या जेवढं त्याच्यामध्ये चांगले फीचर्स घालायला पाहिजे होते तेवढे तुम्ही घातलेले नाही आहेत आणि ते म्हणजे आम्ही आमच्यासारखी लोकं वापरू शकत नाही ते वापरण्यासाठी सुद्धा खूप असं म्हणजे काही काही क प्रोडक काही काही जे नेव्हिगेशन आहे ते कळतही नाही आहे पहिली गोष्ट तुम्ही काय काय फीचर्स टाकले आहेत ते तर यासाठी प्लस बॅक पुढे जायचे ते ऑप्शन आहे ते ईबुक त्या त्या त्याच्यात काही क करताही येत नाही आहे ते वाचाय वाचताना पण खूप त्रास होतो आहे मी आता तुमच्यामुळे सगळ्यांना मी म्हणजे मी सांगू शकते की ऑनलाईन तर कुणी ईबुक खरेदी करूच नका सेकंड प्रोडक आणि जर ऑनलाईन खरेदी हेच जर प्रोडक जर तुम्हाला घ्यायचंच असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कुठच्या शॉपमध्ये जाऊन ते तुम्ही खरेदी करा तर तुम्हाला ते बरं पडेल कारण जर तुम्ही ऑनलाईन घेता जसा मला त्रास झाला आहे तसा तुम्हालाही होऊ शकतो कारण हे एकदा झालं असेल तर ठीक आहे हे सेकंड प्रोडक्ट आहे आणि या सेकंड प्रोडक्टमध्ये पण मला सेम त्रास झाला आहे तर त्याच्यामुळे माझं आता एवढं म्हणजे घाण एक्सपिरिअन्स आला आहे ह्या बुकच्या बाबतीत की बुकचा इशू आहे की ते सप्लाय करत आहे तिथून इशू आहे ते काही कळत नाही त्याच्यासाठी तुम्हाला एकच रिक्वेष्ट आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप चेंजेस करायची गरज आहे पण मला हे प्रोडक जरा पण आवडलेलं नाही आहे कारण मी माझ्या स्वतःच्या माहितीसा म्हणजे माझे स्किल डेव्हलप करण्यासाठी घेतलेलं पण मला तेवढा काही युजफूल झालेला नाही आहे आणि त्याचं जे फीचर्स आहे ते कळण्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न करावा लागतो खूप कठीण जात आहे ते कळून घेणं आता मी माझ्या जर मित्र मैत्रिणींना किंवा माझ्या दुसरं कुणाला जर हे घ्यायचं असेल तर मी सांगेन नको हे घेऊ नका कोणी प्रोडक ह्याच्याऐवजी दुसरं काही प्रोडक भेटत असेल तर ते पर्चेस करा किंवा जर घ्यायचंच असेल तर तुम्ही जवळच्या कुठच्यातरी शॉपमधून जाऊन वगैरे घेऊ शकता ठीक आहे तुम्हाला मी माझे तर रिव्ह्यू दिलेला आहे जर तुम्हाला ह्याच्यात जमत असेल तर चेंजेस करा नसेल तर ठीक आहे मी माझा ऱ्हीवू अपडेट करते थँक यू